नाही मी योगा क्लासला गेले नाही आहे त्यामुळे तेथील अनुभव मला सांगता येणार नाही परंतु मला असं वाटतं की जर तुम्हाला योग साधनेची आवड असेल तर आणि तुम्हाला क्लासला जाणं हे सोपं नसेल किंवा त्यामध्ये काही अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही घरीच योग साधना करू शकता आणि आपला योगा क्लास घरीच पूर्ण करू शकता कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला योगा करणं हे आवड असते आपली किंवा आपल्याला शारीरिक दृष्ट्या असं वाटत असतं की योगा करणं गरजेचं आहे परंतु आपल्या दैनंदिन कामांमध्ये आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये वेळ मिळत नाही किंवा अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपण योगा क्लासपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यावर उपाय असा की आपण दुस एक गोष्ट की ऑनलाईन क्लासेस आपण योगाचे जॉईन करू शकतो किंवा मग तशा यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ असतात त्या आपण व्हिडिओ पाहून घरीच आपला योगा क्लास पूर्ण करू शकतो त्यामुळे एक आपल्याला वेगळा अनुभव मिळेल परंतु योगा क्लासला जाऊन स्वतः तिथे जाऊन योगा करण्यातही एक वेगळी मजा असेल असं मला वाटतं कारण की तिथे जाऊन सगळ्यांसोबत योगा करण्यात एक वेगळा हुरूप किंवा वेगळी मजा येऊ शकते परंतु जर तुम्हाला तसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरीच योग साधना करून आपला योगा पूर्ण करू शकता आणि तुमचा तसा वेळही वाचू शकतो आणि तुम्हाला घरच्या घरी योगा करणंही सोपं जाऊ शकतं असं मला वाटतं